हो वर्षांनुवर्षं फोटोग्राफी बदलत असलेली फोटोग्राफीमध्ये फोटोग्राफीमध्ये खूप खूप प्रकार झाले आहेत फोटोग्राफीत फोटोग्राफी करताना पहिल्यांदा पहिल्या च्या काळात ब्लॅक अँड व्हाईट फोटो येत होती आत्ता कलर फ्रोटो येतात जसजसं डेवलप होत गेलं तसंतसं नवीन नवीन वर्जन येत गेले नवीन नवीन प्रकार डेवलप झाले कॅमेरा छोट्या कॅमेऱ्यापासून मोठ्या कॅमेरामध्ये डेवलप झालं त्याच्यावर स्लेड्स त्यांचं कॉनकेटिन्युशन सगळं चेंज झालं

जुने कॅमेरे हे खूप छोटे होते फोटो क्लिअर येत नव्हते आत्ताच्या कॅमेरामध्ये फोटो एकदम क्लिअर एकदम क्लिअर ब्लर आत्ताच्या कॅमेऱ्यामध्ये फोटो ब्लर येत नाही फोटो एकदम क्लिअर येते फोटोमध्ये कुठल्याही प्रकारचं धुंधलंपण त्यात दिसत नाही जुन्याच्या जुन्या काळात फोटो हे ब्लर येत असत ब्लॅक अँड व्हाईट येत असत फोटोमध्ये धुंधलंपण येत असत त्यामुळे पूर्वीच्या कॅमेऱ्यापेक्षा आत्ताची कॅमेरे खूप डेव्हलप झालेले आहेत त्यांच्या स्लेट्समध्ये डेवलप झालेले आहेत कॅमेरे हे नवीन नवीन प्रकारचे आलेले आहेत तसेच जेवढे नवीन नवीन प्रकार तसेच त्यांची प्राईजही वाढत गेलेली आहे कू त्यांची किंमत ही खूप झालेली आहे